आपण म्हणजे राज्यातील कला व हस्तकौशल्य क्षेत्र राज्यातील कला व शैल्य शिक्षणांच्या प्रशिक शिक्षणांचं समस्ये निरक्षन क नं म्हणजे अशा प्रकारे करू शकतो की शिक्षणाच्या माध्यमातून पण आपण करू शकतो जर आपण शाळेमध्ये जर डान्सिंग डान्सिंगचा एक क्लास कं केला आणी आणि संगीतचा एक क्लास केला तर आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे भारत देशातील संगीतचं हे वाढू शकते प्रमाण वाढू शकते ड डा डान्सिंगचे प्रमाण वाढू शकते म्हणजे डॅन्स हे वाढ डान्स करनारे व्यम व्यक्ती वाढतील संगीत म्हणजे गाने म्हणणारे व्यक्ती वाढतील तर ज्याची हॉबी असेल म्हणजे की गाणे म्हणणे डॅन्स करणे त्यांच्या पण इच्छा पूर्ण होतील असं माझं म्हणणं आहे